भेट देण्यासाठी माझी आवडती ठिकाण ड्रॅगन पॅलेस दीक्षा मुवि नाग लोग हे आहे पहिले गोष्ट गेल्या ड्रॅगन पॅलेसची तर ती ते खूप छान आहे आणि तिकडे खूप शांतता वाटते आणि ते मला खूप आवडते आणि जे नाग लोग आहे तो पण खूप शांत आहे तिकडं मेडिटेशन करू शकतो आणि खूप म म्हणजे छान आहे तिकडं खूप शांत शांत वातावरण आहे आणि जे आपलं दीक्षाभूमी झाली तिकडे तर खूप छान वाटते तिकडे तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा तिकडे बाबासाहेबांचे ते जे पण आहे प्रतिमा मुर्त्या त्यांच्यापाशी बसणं आणि तिकडं मेडिटेशन वगैरे तिकडे भंतेजी येतात आणि तिकडं खूप सारी आपल्याला गोष्ट शिकायला भेटते त्याच्यासाठी मला हे ठिकाणे आवडतात